हॅलो हा ओला टूर अँड ट्रॅव्हल्सचा नंबर आहे ना मी थोड्या वेळ अधी कॅब बुक केलेली इथून एफ सी रोड ते औंधपर्यंत आणि ती कॅबची परिस्थिती एवढी खराब होती की मला वाटलं उगाचच बुक केली आणि ह्यांना पैसे दिले तो ड्रायवर पण तुमचा एवढा विचित्र काहीही बोलतो कस्टमरशी कसं बोलायचं त्याचं काय क भान नाही त्याला गाडीची परिस्थिती एवढी खराब सगळ्या सीट्स फाटल्या फाटलेल्या आणि ड्रायवर परत उशिरा येतो आणि उशिरा आल्यावर मलाच बोलतो उलटं आणि मग एवढं जोरात त्यांनी गाडी चालवली की मला भीती वाटली की काय हे खड्ड एकतरच एवढे खड्डे झाले आहेत आपल्या इथे त्या खड्ड्यांमधून काय होईल आणि काय झालं तर काय पंक्चर झाली गाडी पुढे आणि एवढा माझा वेळ गेला वाया ए सी कार बुक करून पण काय उपयोग ए सी तर बंद आणि हॉर्नचा काय तर विचित्र आवाज काय मग आता एवढे आणि बो पैसे का घ्यायचे आणि आता तर तुम्ही तो ऑप्शन सुरू केला आहे की तो ड्रायव्हर ठरवेल की दोनशे पन्नास ते काय ते तो ठरवेल दोनशे पन्नास होतात आहेत की दोनशे साठ होतात आहेत आपण म्हटलं की नाही दोनशे पन्नासच घे तरी सुद्धा ड्रायव्हर म्हणतो नाही नाही दोनशे साठच घेणार आहे मी असं कसं तिथे तर लिहिलं आहे की तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पे करा काही तरी आता मला रि पर एकतर पूर्ण खरा द्यायला हवा रिफंड पण आता अर्धा तरी द्या तुमच्याकडून येवढं तुम्ही बाता मारता एवढ्या जाहिराती करतात आणि आम्हाला किती त्रास आधी तर तेव्हा आलेला तेव्हा म्हणत होता की नॉर्मल रिक्षापेक्षा हे बे बेटर आहे बेटर आहे इथे चांगली सर्विस आहे आम्ही लगेच अवेलेबल आहे ओनरशिप घेतो आहे आम्ही हे ते आता कोणी घेत नाही आहे रिफंड पाठवाल ठीक आहे कधी फोन कराल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे वाट बघते आहे मी कळवा नाहीतर मग काय पोलीस कम्प्लेंट करावं लागते की काय असं वाटत आहे आता बरं काय सॉरी म्हणून ठीक आहे आता राहू द्या बरं बाय